माझ्याकडे कार नसल्यामुळे मी कधी कार सर्व्हिसिंगला नेली नाहीये त्यामुळे मला ह्या गोष्टीबद्दल जास्त माहीत नाहीये पण त्यातल्या त्यात मला जेवढी वाहनांबद्दल माहिती आहे त्यावरून मी सांगू शकते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर आपण जर सर्विसिंगला आपली वाहने नेली नाहीत तर त्यामुळे स सगळ्यात जास्त होणारं ते वायु प्रदूषण की तुमची गाडी अजून जास्त धूर सोडायला लागते मग त्यामुळे वा वाढतं वायु प्रदूषण होतं आणि आता आपल्याला दिसतंचय दिल्लीमध्ये मुंबईमध्ये अशा ठिकाणी किती वायुप्रद म्हणजे वाढणाऱ्या गाड्यांच्या संख्या त्यातल्या त्यात मग अशा गाड्या ज्यांच्यामुळे ज्यांची सर्वविसिंग झाली नाही त्यामुळे प्रदूषण वाढतं त्याता असंही असतं की जर तुम्ही तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग केली नाही मग काही पार्ट्स हळूहळू हळूहळू खराब व्हायला लागतात मग जर तुम्ही जर ती सर्व्हिसिंग करत ला राहिलात वेळच्या वेळी तर बरेचसे पार्ट्स असे असतात जे बराच काळ टिकतात पण आपण ती सर्व्हिसिंग केली नाही त्यामुळे ते लवकर खराब होतात आणि असे जे पार्ट्स असतात की गाडीचे ब्रेक किंवा ह्या या गोष्टी जर वापरल्या गेल्या नाही त्या खराब झाल्या की त्या अक्षरशः फेकून द्याव्या लागतात आणि मग ते फेकून देणं म्हणजे मग त्याच पुढे काहीच होत नाही नीट व्यवस्थापनही होत नाही आणि ते तिथेच त्याच ठिकाणी पडून असलेले असतात त्यामुळे कचऱ्याने वाढणारं प्रदूषण की जे ई वेस्ट किंवा अशा गोष्टींचं जे वेस्ट आहे की त्याचा पुढे काहीच करता येत नाही आणि मग सतत ते तो कचरा वाढतच चाललाय मग त्याचा व्यवस्थापन कसं करायचा ही हा ही मोठी समस्या आहे ते एक झालं त्यानंतर हां ध्वनी प्रदूषण तुमची गाडी मग हळूहळू आवाज करायला लागते जर तुम्ही कुठे सर्व्हिसिंग केले नाही मग त्याचं कुठेतरी ऑईल कमी आहे किंवा काहीतरी कमी आहे मग ते त्याचे कुठेतरी पार्ट्स घासले जातायेत वगैरे म अशा गोष्टींमुळे ध्वनी प्रदूषण व्हायला लागतं तुम्हाला गाडी चालवताना त्रास होतोच ते ते ठीक आहे पण तुम्ही ज्याचा बाजून जाताय त्यालासुद्धा एवढं इरिटेट होतं की काय हा माणूस अशी कोणती गाडी घेऊन चाललाय की त्याचा इतका आवाज होतोय म्हणजे लोक शांततेत गाडीही चालवू शकत नाही रस्त्यावर अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून आपण आपली गाडी नियमितपणे सर्व्हिसिंग केली पाहिजे म्हणजे दर सहा महिन्याने दर आठ महिन्याने तुम्ही तुमची गाडी तिचं ऑईल ऑइल चेक करत राहणं ह्या गोष्टी आपण सतत केल्या पाहिजेत त्यामुळे एकतर आपली गाडी व्यवस्थित छान बराच काळ टिकते आणि त्या वाहनामुळे कोणतही पर्यावरणीय समस्या उद्भभणार नाही ह्याची आपण काळजी घेतो